नवशिके जे बाईकर्स आहेत म्हणजे ज्याला आपण मोटरसाईकल वगैरे चालवणारे म्हणतो तर त्यांचं मुख्य प्रॉब्लम जो येते तो त्यांचा क्लच आणि रेजचा प्रॉब्लम येते जो माझापण आला होता सोबतच सिग्नलचं जे काही नॉलेज पाहिजे ना तर ते नॉलेज त्यांना सिग्नलचं व्यवस्थित प्रमाणात नसते त्याचबरोबर त्यांना जर रोड क्रॉस करायचा असणार तर जसं लेफ्टला जायचं असणार तर लेफ्ट साईडचा इंडिकेटर किंवा राईट साईडचा हे शक्यतोवर ते देणं विसरतात किंवा हात देणं विसरतात आणि जास्त जर गर्दी दिसली किंवा ट्रॅफिक वगैरे दिसलं तर त्यांची रेस वाढून जाते ज्याच्यामुळं खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लम होऊ शकते किंवा ते एकतर कुठंपण ब्रेक लावून गाडी थांबवून देतात त्याच्यामुळे मागचा येणारा जो व्यक्ती आहे त्याला प्रॉब्लेम होते त्याने जर त्याला जर धडक दिली तर दोघांचंपण नुकसान होऊ शकते किंवा यांचे व्यवस्थित ब्रेक लागत नसल्यामुळे काय होते की ते समोरच्या गाडीला ठोकून देतात टू व्हिलर किंवा फोर व्हिलर त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीचे नुकसान होते तर नवशिके जे बाईकर्स आहेत त्यांच्यामध्ये म्हणजे विश आत्मविश्वासाची थोडं कमी राहते त्यामुळे त्यांना खूप साऱ्या प्रॉब्लम होतात आणि सोबतच ट्रॅफिकमध्ये जर ते जर फिरत असले तर त्यामध्ये तर खूपच प्रॉब्लम होते